माझ्या लहानपणीचे खेळ म्हणजे लगोरी विटी दांडू चल्लस आट कॅरम ल्युडो बुद्धिबळ डोंगर पाणी मामाचं पत्र हरवलं पकडापकडी बॅटमिंटन असे वेगवेगळे खेळ खेळले जात असे लगोरी म्हनजे न सगळ्यांनी ठिकऱ्या अशा लावायच्या एकावर एक लावायच्या आणि एकजण त्या ठिकरीला मारणार उडवणार आणि मग सगळेजणं त्या ठिकऱ्या गो गोळा करायला एकत्र येणार त्या खू गोळा करूपर्यंत बॉल मारून त्या मम् एका मुलाला तो आऊट करणार म्हणजे असा हा लगोरी खेळ खेळला जात असे त्यानंतर विटी दांडू विटी दांडू म्हणजे आजचा बॅ क्रि आज आपण क्रिकेट खेळतो त्यातला हा प विटी दांडूचा प्रकार आहे त्यानंतर चल्लस आट चल्लस आट हा खेळ हा खेळ पाटावर खेळला जातो त्यामध्ये चिंचोके फोडून त्याचे चॅंपल बनवले जात बनवले जातात आणि मग चारजण त्या पाटावर खेळू शकतात त्यानंतर मामाचे पत्र हरवले हा पण खेळ खेळला जात असे आमच्या लहानपणी तर तो तो कसा सगळ्या कुटुंबातील एकत्र सगळे मिळून हा खेळ खेळू शकतात आणि स सगळे मित्रमैत्रीण आम्ही एकत्र बसून हा खेळ खेळायचो आणि काय मित्र मैत्रीण ब आम्ही असंच एक एकजण रुमाल असा एका एक पाठीमागे टाकायसा आणि बोलायसं की मामाचं पत्र हरवलं त्यामुळे हा खेळ असा लहानपणी खेळला जात असे तसेच आम्ही लंगडी शाळा सुटल्यावर लंगडी वगैरे सगळे मित्रमैत्रिणी एकत्र यायचो ग्राऊंडवर आणि तिथे मग लंगडी पकडापकडी असे खेळ खेळायचो तसेच या व्यतिरिक्त माझा आवडता खेळ म्हणजे गोट्या हा खेळ मला खूप लहानपणी आवडायचा शाळा सुटली की आम्ही गोट्या वगैरे सगळे मित्र मैत्रीण मिळून गोट्या खेळायला ग्राऊंडवर जायचो यामध्ये भरपूर प्रमाद्नी आज गो गोट्या जमा केलेल्या आहेत त्या माझ्या माहेरी अजून आठवण म्हणून ठेवल्या आहेत माझ्या मम्मी पप्पांनी या सर्व खेळांमध्ये व माझे मित्रमैत्रीण आम्ही सगळे एक एकत्र रंगून जायचो वेळ कसा जायचा ते समजत पण नव्हते हे सर्व खेळ खेळताना शारीरिक व्यायाम तर होतोस पण मानसिक शांतता पण लाभायची व खेळ खेळल्यानंतर अभ्यासात पण मन लागायचे आजकालच्या मुलांना यापैकी बऱ्याच खेळांची नावेसु्द्धा माहीत नाही काही मुले क्रिकेट खो खो कबड्डी बॅटमिंटन खेळतात पण त्यांची संख्या ही भरपूर प्रमाणात कमी आहे जास्तीत जास्त मुले आजकाल मोबाईलवर गेम खेळताना दिसतात त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला तर ते रडतात कधी कधी जेवण जेवण पण करत नाही उपाशी राहतात त्या अक्षरशः आज इतके मुलं मो मोबाईलच्या आहारी गेले आहेत की काय विचारता सोय नाही त्यामुळे त्यांचा शरीरातील व्यायाम तर होतस नाही पण त्यांच्या डोळ्यावर आणि मेंदूवर विपरीत प परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणून आसकाल मुलांनी जास्तीत जास्त पूर्वीचे जे खेळ खेळले जायचे ते खेळले आत्ता खेळले पाहिजेत अश असं मला वाटतंय